वाशिम जिल्ह्यात वाहतुकीचे साधन म्हणजे अॅटोरिक्षा सरकारी बस रेल्वे शि शिवशाही वगैरे असे अनेक वाहतुकीचे आहेत साधने आहेत पण सामान्य माणसांना सरकारी रेल्वे बस आणि अॅटोरिक्षा हेच परवडण्यासारखे साधने आहेत